लिंग समानता वांशिक समानता आणि कामाच्या ठिकाणी विविधता यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक जातीधर्मा वर्गाचा विचार करून केला जातो यावरती शांतपणे विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात कुठलाही वादविवाद होऊ नये भेदभाव होऊ नये याची काळजी घेतली जाते आणि सर्वांना सुटेबल होईल अशाच पद्धतीने सर्वांच्या सहमतीने आणि एकमताने निर्णय घेतला जातो एस टी यमचा वापर केला जातो त्यामध्ये एकमताचा आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या मुळापासून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना प्रोत्साहन दिला जातो